मी एक कलाकार आहे मला चित्रकलेचा खूप अनुभव आहे म माझी कला ही चित्रकला आहे मला चित्रकलेचा खूप छंद आहे नुकते चित्र काढणं नुकती चित्र काढण्याची सुरवात करत असलेला आणि त्यांची कौशल्यं सुधारू इच्छिणाऱ्या व्यक्तीला मी असे सांगण्यात येईल की त्यांनी जास्तीत जास्त चित्रं काढण्याचा प्रयत्न करत असावा आपल्याला जन्मापासून लगेच बोलायला येतं असं नाही आपण थोडं थोडं करून ते आपल्याला शिकवल्यावर आपण बोलतो त्याचप्रमाणे चित्रांचं असतं आपल्याला पहिल्याच वेळेला हे परफेक्ट चित्र येत नाही त्यामुळे जेव्हा आपण सराव करतो तेव्हा त्याचप्रमाणे हळूहळू त्याची सुरूवात आपण हळूहळू त्या सरावाची सुरूवात करायला पाहिजे त्यानुसार आपल्याला जेव्हा आपण हळूहळू एक चित्र काढण्याचा प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला आपलं चित्र एक एके दिवशी परफेक्ट होईल आपल्याला त्यामध्ये यश मिळेल चित्र काढणाऱ्या व्यक्तीकडे विविध कौशल्यं असतात ती कौशल्याचा आपण विविध प्रकारे वापर केला पाहिजे त्या कौशल्यांचा वापर करून जर का आपण चित्रकलेचा प्रयत्न केला तर आपल्या आपल्या आपल्याला त्या चित्रकलामध्ये विविध प्रकारे चांगले यश घडू शकते त्यामुळे खूप प्रयत्न केले पाहिजे खूप प्रयत्न केल्यानंतर आपले वेगवेगळे कौशल्य वापरल्यावर आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त होते अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्यामध्ये प्रयत्न केले पाहिजेत